मी ट्रेनने भरपूर प्रवास केला आहे आता ट्रेनमध्ये जर आपण ए सी डबे बघितले तर त्याच्यामध्ये थ्री टायर ए सी जे असतात त्याचे सीट्स चांगले असतात सीट्स थ्री टायर ए सी आणि सेकंड ए सी आणि फर्स्ट ए सी तिघांचेही चांगलेच असतात फक्त थर्ड थ्री टायरमध्ये थोडे छोटे असतात सेकंड टायरमध्ये थोडेसे सीट्स जे आहेत ते मोठे असतात म्हणजे एका साईडला दोनच असतात आणि वरच्या स सेकंड टायरमध्ये जे अप्परबर्थ आहे त्याच्यावर आपण बसू पण शकतो आरामात पण ते थ्री टायरमध्ये जर तीन असतात एकावर एक त्यामुळे ते पण तिथे बसणं थोडं कठीण जातं असं वाकून बसावं लागतं किंवा एकतर झोपून राहावं लागतं ति ति तिन्ही सीट्सवर टू टायरमध्ये एक ॲडवांटेज असं असतं की पडदे असतात तर त्या पडद्यामुळे थोडी प्रायव्हसी येते साईड ब लोअर आणि साईड अप्परला पण आणि ज्या केबिनमध्ये चार असतात त्यांना पण फर्स्टचे सीट बऱ्यापैकी चांगला असतो तिथे एक तर दोन जणांची केबिन किंवा चार जणांची केबिन असते सीट्स भरपूर मोठे असतात म्हणजे एका सीटवर दोघंजण झोपू शकतील एवढी मोठी सीट असते त्याच्यानंतर एक प्रायव्हेट कंपार्टमेंट असतं ते आपण बंद करून घेऊ शकतो दरवाजा लॉक करू शकतो जर आपणदोघंच आहोत किंवा चौघं आपले फॅमिली मेंबरच आहोत तर आणि जेवणासाठी एक वेगळा ट्रे असतो डशबीन असतो कंपार्टमेंटमध्ये भरपूर चांगलं आहे पण जर आपण स्लीपरक्लासमधे गेलो तर सीटची कॉलेटी ते पण गाड्यांच्या हिश म्हणजे काही जुन्या गाड्या आहेत त्यांना त्यांची सीटची कॉलिटी एकदमच खराब असते काही नवीन आता जे झा झालंय ज्यांना नवीन डबे लावलेत किंवा नवीन सीट्स लावलेत ते जरा चांगले आहेत पण तिथल्या शौचालयाची जी साफसफाई असते ती भरपूर एवढी चांगली नसते ब बऱ्याच वेळा त्याचा वास येत असतो इंजिनचा आवाज जो आहे स्लीपरमधे आणि जनरलमधे भरपूर जास्त येतो एसीमधे कमी कमी येतो आणि मी प्रवास तर तसा म्हणजे भरपूर केला आहे आपलं म वर्धा मुंबई भरपूर वेळा केला आहे वर्ध्यावरून दिल्लीला वर्धा नागपूर नागपूरवरून दिल्ली किंवा नागपूरवरून आपलं उज्जैन इंदोर वगैरे असं ट्रॅव्हल भरपूर केलेलं आहे